हां निखिल पाटील सर बोलत आहेत ना हां सर मित्राकडून तुमचा नंबर मिळाला मला फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल तो थोडं बोलायचं होतं तुम्हाला वेळ आहे का आता ओके ठीक आहे तर माझा आता बावीस एज आहे मी से कन्सेल्टनसी करतो आहे आणि मला माझे जे इन्कम येते त्याच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल आणि रिटायरमेंट क्लिनिंगबद्दल बोलायचं होते ओके

अच्छा मग हे महिन्याला फिक्स पेमेंट गेलं पाहिजे वाढवणं हे करू शकतो ओके ठीक आहे आणि म्युचल फंड फोडून दुसरं ऑप्शन माझ्याकडं काय आहे तर इन्व्हेस्ट करतात

ओके ओके मग मी विदिन फिफ्टीन इयर्समध्ये विड्रॉ करू शकतो का विड्रॉ करू शक अच्छा चालेल ठीक आहे मला मग तुम्ही ऑफिसचा ॲड्रेस मॅसेज करून ठेवा या नंबरला मी इन पर्सन भेटून आपण पुढे डिस्कस करू की आपल्याला कसं कसं करता येईल काय कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करता येईल चालेल मग मला सध्या ऑफिस ॲड्रेस कसं आहे आपला

चालेल चालेल चालेल ठीक आहे मी कॉल करतो सर तुम्हाला नंतर ओके थँक्यू हां